ओके हां हो नक्की नक्की महाराष्ट्रामध्ये बघा तुम्हाला ना खूप सारे व्हेरायटी ऑफ डिसेस भेटेल जसे पोहा उपमा साबुदाणा मोस्टली महाराष्ट्राचे लोक तर पोहा जास्त खातात कांदा पोहे ऐकलं असेल बरेचं वेळा तुम्ही सर मला वाटतं हां ते सुद्धा खातात आणि मिसळवडा मिसळ हे सगळं आहे तर तुम्हाला काय खायला आवडेल

हो इव्हन पोहा सुद्धा खूप चांगलं मिळते इकडे आणि जास्तपैकी पोहा आणि मिसळ ही खूप जास्त फेमस आहे तुम्ही बघ जर नाशिक साईडला पण तुम्ही गेले आहेत हां मुंबईचे ते वडापाव आहे पण तुम्ही जसं महाराष्ट्राचा विचारता आणि महाराष्ट्राच्या लोक जास्त पैकी पोहाच खातात आणि मिसळ खातात कारण मी सुद्धा नाशिकची मी मल मी जिथे नाशिकमध्ये बघितलं तर मिसळच सगळीकडे मिळते आणि ती खूप जास्त फेमस आहे हो तर तुम्ही आता हे मिसळला ट्राय केला पाहिजेल मला असं वाटतं हां तेही सुद्धा असतं साबुदाण्याची खिचडी असते तिची वडे सुद्धा असतात किंवा त्याची पापड सुद्धा मिळतात साबुदाण्याचे

नाही पापड सुद्धा असतात ते व्हाईट कलर्स म्हणजे असतात व्हाईट कलरमध्ये

आताच करंटली तर आम्ही म्हणजे नाशिकला आहोत तर आमची एक नाशिकला सुद्धा आहे आणि एक ठाण्याला सुद्धा आहे तर मी आहे ती मी आता नाशिकला आलेली आहे एक विकसाठी एक हफ्त्यासाठी तर जर तुम्ही एक हफ्त्यासाठी इकडे येऊ शकतात तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता नाही तर ठाण्याला सुद्धा माझे स्टाफ्स आहेत तर तुम्ही ओ हो अच्छा ओके चालेल हो चालेल चाले तर तू उद्या तुम्ही नाशिकलाच या पहिले तर मग नाशिकला आले की मला एक कॉल करा मी तुम्हाला माझं लायव लोकेशन पाठवेल किंवा ऑटोने सांगेन कसं यायचं आहे हो हो नक्की या या नंबरवरच आत्ता पाठवते ओके थॅंग्यू